आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे जातीचे विविध पंथाचे लोक राहतात त्या समाजामधून जितके काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक असते त्यांचे प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सण वेगळे वेगळे असतात आणि त्या परिसरामध्ये जे कोणी आपापल्या परीने प्रत्येक धार्मिक सण साजरे करत असतात त्यामध्ये काही सण असतात जे शिवजयंती झाली चौदा एप्रिल दसरा गणपतोत्सव दुर्गोत्सव रामनवमी अशा प्रकारचे अनेक सण येतात आणि कुठे यात्रा असते काही धार्मिक स्थळे असतात जसं कुठं मंदिरं असतात तिथे यात्रा असते काही शिवजयंतीच्या निमित्त मोठा महाप्रसाद असतो आणि अनेक प्रकारचे लग्न मेळावे सोहळा अशाप्रकारे पण साजऱ्या केल्या जाते त्याच्यामध्ये अनेक धर्माचे पंथाचे लोक येतात आणि त्या लग्न मेळाव्यामध्ये सगळ्या प्रकारचे जातीचे लोक मिळून ते लग्न सोहळा पार पाडत असतात आणि प्रत्येक समाजामध्ये एक सण असतो ते वेगवेगळ्या प्रकारे साजरा केलेला असेन जाते जसं चौदा एप्रिल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रॅली निघते त्याच्यामध्ये हर एक लोक म्हणजे सगळे नातेवाईक हे ते सगळे एकत्र येतात मिळतात बोलतात हसतात नाचतात आणि ते रॅलीचा पूर्ण आनंद घेतात ते झाल्यानंतर अजून शिवजयंती असते त्याच्यामध्येपण रॅली निघती आणि महाप्रसादपण होतो तिथे पण आरती वगैरे केल्या जाते आणि एक दसरा म्हणून पण एक सण असते त्याच्यामध्ये सोन्याची पूजा केली जाते सोनं चांदी आणि सर्व लोक ते एकमेकांना देऊन शुभेच्छा देतात दसऱ्याच्या ह्या सगळ्या प्रथा समाजामध्ये उपक्रम उपक्रम आणि सामाजिक किंवा धार्मिक असे एक सं मिळून ते सगळे कार्यक्रम घेतात